हो हो गुड मॉर्निंग आम्हाला ॲडमिशन करायची होती एल के जी आणि फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशन करायची होती हो हो आणलेलं आहे हो हो हो हो मी मी थर्डला सेकंड स्टँडर्डमध्ये

हो हो अच्छा हा

बरं बरं हो हो हो अच्छा बरं बरं बरं बरं बरं हो आणि मग सेकंड

बरं बरं अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे आणि आणि फीस काय आहे एल के जीची अच्छा आणि स सेकेंडची अच्छा अच्छा आणि स्कूल ड्रेस पण बरं बरं बरं बरं ठीक आहे बरं बरं ठीक आहे आणि स्कूल बेस पण अव्हेलेबल आहे का बरं ठीक आहे हे सगळं पूर्ण अच्छा अच्छा आणि वन के जीची काही नाही असू द्या ठीक आहे थँक्यू